कॅनलमध्ये पोहायला मुलांना शिकवलं वाहत्या पाण्यामध्ये दोन हात वर करून नंतर पाय थोडे आरामात वर घ्यायचे नंतर ॲटोमॅटिक बॅलेन्स वर येते असे करून मुलांना शिकवलं थोडा आधार देऊन अद्दर पाय आणि हात घेऊन प्रवाहाच्या दिशेने पोहायचा अनुभव दिला अशा परिस्थितीत एक मुलगा पाण्यात धारेकडे वाहत चालला असताना त्याला पोड नव्हती तो नंतर मग थोडा रेंगाळण्यावर घ्यायला लागला अशा असं मग त्याला समोर जाऊन पहिले आडवा होऊन पकडून त्याला पाण्याच्या बाहेर काढलं